राज्यातील स्थानिक व्यवसाय बाजारात सामान्यतः माझ्या मते जर आपण उदाहरण घेतले तर वाहतुक आणि विक्रयण उत्पादन आणि सेवा स्पर्धा तंत्रज्ञानाचा वापर ग्राहक केंद्रित धोरणे इत्यादी मला वाटते वाहतुक आणि वितरण म्हणजे सात अंतर्गत विमानतळे आणि दोन प्रमुख बंदरांद्वारे महाराष्ट्रातील वाहतुक आणि मालाचा वितरण द्रुतगतिने होतो उत्पादन आणि सेवा स्थानिक बाजारपेठांमध्ये उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असते लघुद्योग आणि कुटिरोद्योग बाजारपेठातील स्थानिक मागणी पूर्ण करत असतात स्थानिक विक्रेते जागतिक ब्रँडसोबत स्पर्धा करत असतात चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी आणि कमी किमतीसाठी स्पर्धा निर्माण होऊ न हे साहजिकच असते ऑनलाईन प्लॅटफॉर्मसारख्या साधनांचा वापर करून स्थानिक व्यवसाय वाढीला चालना देतात ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनानुसार दर्जा सुधारला जातो आनि विविध सवलती दिल्या जातात महाराष्ट्रातील मुंबई बंदारात निर्यातित महत्त्वाचे आहेत पुणे हे आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आहे या सर्व सुविधा व्यवसायाची स्पर्धात्मक टिकवून ठेवतात यामुळे बाजारपेठ सतत कार्यरत असते असे मला वाटते व्यवसायामध्ये जर आपण बघितलं तर देवाणघेवाण ही जास्त होऊ असते त्यामुळे राज्यातील स्थानिक व्यवसाय सामान्यतः जर आ आता उत्पादनांमध्ये औद्योगिक हब हे पुणे नाशिक औरंगाबाद नागपुर यासारख्या ठिकाणी आहे इथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग कार्यरत आहेत हे केंद्र स्थानिक बाजारपेठाना साहित्य आणि उत्पादने पुरवते लघुद्योग व कुटिरोद्योग महाराष्ट्रातील लघुद्योग आनि कुटिरोद्योग आणि गरजांवर लक्ष केंद्रित करतात उदाहरनार्थ वस्त्रोद्योग हस्तकला आणि अन्नप्रक्रिया जर आपण लघुद्योग कुटिरोद्योगमध्ये बघितला तर कोल्हापूर हे एक शेतीने युक्त शहर आहे व येथे गुळाचा व्यवसाय व ऊसाची शेती खूप होत असते असं मला वाटते महत्त्वाचं केंद्र महाराष्ट्राचे भौगोलिक महत्त्वाच्या केंद्रांमध्ये असं मला वाटते की महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान आणि जलसंपत्तीमुळे व्यापरास पोषक वातावरण मिळते शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगती राज्यातील संशोधन संस्था नवोद्योगाला चालना देतात असं मला वाटते महाराष्ट्रातील स्थानिक व्यवसाय जलद वाहतुक उत्पादन क्षेत्रातील प्रगती ग्राहकामध्ये प्रमुख धोरणे जागतिक स्पर्धेशी ताळमेळ साधून बाजार कार्यरत करतात आणि टिकून राहतात व्यवसायाची गुणवत्ता आणि ग्राहक संतोष हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते असं मला वाटतं ते